ग्रामीण समाजातले लोक म्हणजे खेड्यातली लोक त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं खूप वेगळं असते आणि समाजाबाहेर किंवा शहरात जाणे चांगल्या लोकाशी बोलणे थोडं कठीण जाते पण अशा खूप साऱ्या समस्या येतात पण कधीकधी त्या सावरल्या जातात कारण त्यांच्या राहणीमानामुळे आपल्या राहणीमानात फरक पडतो आणि आपण त्यांच्यासारखं बोलून पाहतो अशा पण तरीही खूप समस्या येतात